वाशिम जिल्ल्यामदे मुख्य आव्वाने संधी आर्थिक सामाजिक पर्याववरनीय राजकीय पायाभूत सुविदांच्या बाबतीत आमी जिल्ह्यामदे कायसुधा काय बोला आनि गरीब लोकं गरीब मानसानी काय बोलाव ए या बाबतीत आमच्या या जिल्ह्यातील सर्व मुलं शिकून सगडे बेरोजगार फिरत आएत काईतरी सरकारने त्यांच्यावर काईतरी उपाय करावा त्यांना साद्या कुटल्यातरी नोकऱ्या द्याव्या कमीतकमी शिक्षनात नोकरी उपलब्द करून द्यावी असी इच्छाय गोरगरिबांची आमचा जिल्ला पयलेच तं मागासवर्ग मागास झालेला आहे आनि गरीबई आय या विषयावर आता गरीबा गरीब लोकां लोकं काय बोलतील